भारतातील शैली आणि लोककला या त्या त्या लुप्त होत चाललेल्या आहेत पहिले भांगडे होते डान्स होते आणि लोकनाट्य होते या ज्या शैली आहेत किंवा जो मॅसेज सांगणाऱ्याला किंवा जो की हे सर्व वातावरण कसे आहे काय आहे एक माहितीचे काम करत होते बहुरूपी जे बहुरूपी होते ते माहिती देत होते तसेच लोकनाट्य हे सगळे लुप्त चाललेले आहेत लुप्त होत चाललेले आहेत आणि ते कलांचा जो मान आहे मान राखण्यासाठी त्या टिकवून ठेवायला पाहिजेत आणि ते टिकवून ठेवणे लै गरजेचं आहे कारण त्या जर टिकल्या तर माणसाच्या जीवनात नेमकं काय घडते काय नाही हे माहीत होते आणि त्या कलामधून ते सा सांगितले जाते आता पुन्हा सर्व टेक्निकल आल्यामुळं त्याचा जास्त काही वापर होत नाही त्याला लोकं काही रिस्पॉन्स देत नाही त्याच्यामुळे त्या लोककला ज्या आहे लोककला ह्या लुप्त होत चाललेल्या आहेत आणि इतरही बाबी बऱ्याच लुप्त होत चाललेल्या आहे कारण तांत्रिक आलेलं असल्यामुळं त्याच्याकडे जास्त लोकं लक्ष देत नाहीत म्हणून ते टिकून ठेवणे आज या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे असे मला वाटते